माझ्या आईला तुळजाभवानी देवीची सवारी ही लहानपणापासून होती पण काही कारणास्तव काही लोकं हे त्याच्यावर अंधश्रद्धा म्हणून असा विश्वास काही ठेवत नव्हते पण ते कितीतरी केलं तरी तुळजाभवानी देवीचं आहे ते त्यात कुठली अंधश्रद्धा असं हे ते काही नसतं देवावर विश्वास ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होत असतं आणि देवावर विश्वास ठेवूनच आपण काहीतरी करू शकतो नाहीतर आपण काहीच नाही करू शकत कारण की भूत प्रेत हे जे असतात हे आपल्याला संकटात टाकायचा प्रयत्न करतात व देव जो आहे तो आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये आपल्या मागं उभा असतो आणि आपल्यावर कितीही वाईट प्रसंग आला तरी देव आपल्याला कधीच आपली साथ सोडत नाही याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि मा माझ्यासोबत त्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून मला सगळ्या गोष्टीवर विश्वास आहे आणि अंधश्रद्धावर मी विश्वास ठेवत नाही पण देवावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण की देवाने माझ्या घरी स्वतः तुळजाभवानी आईची सवारी दिलेली आहे